मी प्युटी कलेक्शनमध्ये गेलो मला फेश वॉश पाहिजे होता माझ्या आवडीचा मला पाहिजे होता पॉंन्डस व्हाईट ब्युटी फेश वॉश पण तो मला तो म्हणे पॉंन्डस वाईट ब्युटीपेक्षा हिमालयाचा घेऊन जा युवर यूजचा घेऊन जा पण मी त्याला म्हटलं नाही मला पॉंडचाच फेस वॉश पाहिजे तो म्हणाला मला तो गोडाऊनमध्ये आहे त्याला यायला वेळ लागेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा ह्या घेऊन जा हिमालयाचा किंवा याचा घेऊन जा युवर यूजचा मी म्हटलं मी कंपरमाईज कशाला करू मी जो नेहमीप्रमाणे वापरतो मी तोच फेश वॉश वापरणार आणि मला पॉंड्ससाच फेश वॉश आवडतो कारण की मी पहिलेपासून तोच वापरत आहे मला तोच चांगला पण वाटतो तर मी कशाला दुकानदाराच्या मतल्यानुसार त्याचं प्रोडक घेऊन मला ज्या हवं आहे मी तेच घेणार मला जे पाहिजे तेच पाहिजे म्हणून मी त्याला म्हटलं मी थांबतो पाच दहा मिनटं मला गोडाऊनवरून फेश वॉश आणून दे मग मी तिथंच पाच या दहा मिनटं थांबलो लहान पंधरा मिनटाच्यावर झाला मग कधी पोरगा गेला गोडाऊनवर तिथून त्यांनी मला फेश वॉश आणून दिला